उत्तर भारत आणि दक्षिण भारत यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक फरक आहे उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलता येतात जशा की मराठी पंजाबी गुजराती वगैरे उत्तर भारतात चे पदार्थ पण खूप वेगवेगळे आहेत छोले भटोरे चिकन मसालेदार पदार्थ पनीर वगैरे अशा वेगवेळ्या प्रकारचे उत्तर भारतात पदार्थ आहेत तसे दक्षिण भारत पण वेगवेगळ्या प्रकारचे खूप फरक आहे उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतात डोसा इडली वडा उत्तप्पम केळी केळीचे वेफर्स चिप्स अशा वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत उत्तर भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलता येतात जसे की तेलगू तामीळ कन्नड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा उत्तर भारतात बोलता येतात